घरी किंवा घराबाहेर खेळ खेळत असताना खरं तर सर्वात प्रथम जर सांगता येईल घरी घरी घरात जर समजा तुम्ही खेळ खेळत असाल कोणताही खेळ खेळतात तर सगळ्यात पहिल्यांदा घरातील वस्तूंना काही इजा पोचणार नाही याची सगळ्यात पहिल्यांदा दक्षता घ्यावी आणि जर समजा घराबाहेर समजा वस्तूंचं जाऊ दे पण आपल्याला स्वतःला सुद्धा त्यातून काही इजा पोचणार नाही असं याची नोंद घ्यावी कारण बरेचदा होतं काय की समजा एखादा एखादा जण समजा बॉल सोबत खेळतो आहे आणि जर समजा तो बॉल जर लागला एखाद्या महागड्या गोष्टीला किंवा समजा टी व्ही असेल किंवा आत्ता बरेचसे टी व्ही येल ए डी असतात की जे भिंतीला आट भिंतीला चिकटलेले असतात पण जर समजा तो बॉल त्याला लागला तो ब टी व्ही खाली पडला तर तो टी व्हीचं नुकसान होत नुकसान होतं त्याच्यासोबत समजा तो बॉल क दुसऱ्या कशालातरी लागलं आणि ती वस्तू जर समजा आपल्या अंगावर जर पडली तर त्यात आपलंसुद्धा नुकसान होऊ शकतो तसं द दुसरी गोष्ट जर समजा हा आपण आणि त्याच्यातून आपल्याला इजा होऊ शकते दुसरी गोष्ट की आपण ज्यावेळी बाहेर खेळतो बाहेर खेळताना सुद्धा असं की समजा बऱ्याचदा बाहेर खेळताना होतं काय की शेतकरी समाज ज जं असतो जर समजा क्रिकेट खेळत असेल बाहेर तर क्रिकेट खेळताना तो बॉल जर आपण गायांकडं मारला तो गाई ती गोष्टी खाऊन घेतात किंवा समजा आपण नॉर्मली छोटे खेळ असतील समजा विटीदांडू असतील किंवा ह आपण गोट्या हा जो खेळ समजा गोट्या असतील किंवा तोच जर समजा गोट्या चाऱ्यामध्ये जर गेल्या आणि त्यात जर गा समजा प्राण्यांच्या शरीरात गेला तर तो त्या प्राण्यांना त्याचाच त्रास होऊ शकतो अशा ह्या गोष्टींचं एक आपण बघितलं पाहिजे की ह्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत आपण तसंच समजा बाहेर जाऊन जर समजा आपण क्रिकेट खेळत असू तर बाहेर क्रिकेट खेळताना बऱ्याचदा होतं काय की मुलं मग समजा एखांदा प्लेयर आऊट झाला तर मुलं पटकन चिडतात आणि चिडतात आणि मग त्यांची भांडणं होतात आता मेन प्रश्न असा की त्यांनी तिथंच लक्षात घेतलं पाहिजे की या चिडाचिडी नाही केली पाहिजे दुसरा प्रश्न की बऱ्याचदा काय होतं की बॉल आपण मारतो आणि तो चुकून त्याचे दु समोरच्याच्या डोक्याला लागतो किंवा इतर ठिकाणी लागतो आणि प्रत्येक बॉल हा वेगवेगळ्या टाईपचा तो समजा जास्त जर जोरात जर समोरच्याला लागला तर त्यासा रक्त निघणे किंवा अशा गोष्टी होऊ शकतात किंवा समजा क आपण कबड्डी खेळत असो किंवा ह्या कबड्डी खेळत असू तर समजा समोरच्याचा आपल्याला राग आला आहे म्हणून त्याला पटकन असं जाळ्यात ओढणं किंवा काय ह्या गोष्टी मुद्दामून करणं तसं नाही केलं पाहिजे समजा रागाच्या भरात असं होतं बऱ्याचदा होत असतं किंवा बाकीचेही खेळ असतील त्याच्यामध्ये पण आ ह्या गोष्टी बऱ्याचदा टाळल्या गेल्या पाहिजे ह्या गोष्टी खरं तर बाबी लक्षात घेतल्या पाहिजे आणि न चिडचिड करता किंवा असं एकदमली फ्रीली प्रत्येक गोष्ट खेळली गेली पाहिजे आपल्याकडून असं मला वाटतं